हॅलो हॅलो हां कोण बोलतं आहे हां मी साहिल मोबाईल शॉपिमध्येच फोन लागला आहे का हॅलो साहिल मोबाईल शॉपी का हा येतो आहे येतो आहे हां तर तुमच्याकडून मी परवा दिवशी रेडमी नोट नाईनचा मोबाईल घेतलेला अहो आठवतं आहे का हां रेडमी नोट नाईन प्रो ओंकार वैद्य बोलतो आहे हां तर मी तो मोबाईल घेतला होता तर काय झालं आहे माहिती आहे का त्या मोबाईलमध्ये म्हणजे जेव आता जेव्हा सगळा मोबाईल भरलेला असतो फोन लोड झालेला असतो फोन लोड झाला तर स्टोरेज फुलचा मॅसेज यायला पाहिजे ना पण मोबाईल तर कसा काय क्लिअर राव परवाच फोन घेतला आहे आणि तरी सुद्धा ते कुठला फोटो काढायचा म्हणलं की स्टोरेज ऑलमोस्ट फुल म्हणतं आहे अहो सेटिंग कसली काय ऑन ठेवत आहे अहो प आणि दुसरा विषय काय आहे माहिती आहे का त्याचा जर का मी मोबाईल अर्ध्या तासाच्या वर यूज कराय लागलो का नाही तर गरम व्हायला लागला आहे मोबाईल बरं नाही बरं काय बरं अहो मोबाईल गरम व्हायला लागला फुटला बिटला तर काय करायचं अहो काय विषय माहिती आहे का दादा ऐकून घेताय काय जरा माझं मोबाईल आहे सतरा हजार रुपयाचा पैशाचा काय विषय नाही सोडा सतरा हजार रुपयाचा मोबाईल आहे परवाच घेतलो आहे पण माझ्या मित्राला वापरायला दिलो तो कायतरी गेम खेळत होता आणि अर्ध्या तासाच्या वर गेम खेळणारा तो आणि ते गरम व्हायला लागला मोबाईल अहो कशीच आता मोबाईल आहे म्हटल्यावर यूज करणार का नाही माणूस काय बोलत आहे राव तुम्ही असूद्या की हां

हां म्हणजे मग आम्ही जो मोबाईल घेतलं त्याचं प्रोसेसर खराब आहे काय तुम्ही आम्हाला देताना विश्वासानं घेतला राव आम्ही तुमच्याकडून तुम्ही प्रोसेसर खराब असणारा मोबाईल आम्हाला दिला आहे काय आहे बघा हे बघा गेमिंगसाठीचं नाही अहो तुम्ही तुम मोबाईल मी घेताना मी सगळं बघितलं मोबाईलचं रॅम बघितलो रोम बघितलो कसं आहे त्याचं बॅकग्राऊंड पण बघायला पाहिजे आणि आता गेमिंगसाठीचं म्हणजे स्पेशल मी गेमिंगचा घेतला नाही अहो पण खेळलो बाबा मी मला कंटाळा आला मी लूडो खेळत बसलो अर्ध्या तासाच्या वर गरम व्हायला लागला म्हणजे आहे आई शप ता मावो म्हणजे जित अहो आता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की तुम काय राव तुम्ही आता हे काय अवघड केलं आहे राव आता गेम बदलायची वेळ आली सगळी आता काय हे काय आम्हाला सांगू नका ते काय असेल मी तुमच्या दुकानावर येऊन भेटतो मोबाईल गरम व्हायला लागला आहे तर येऊन तुम्हाला भेटतो मी आता काय तुम्ही आहे ना दुकानावर आहे ना हां चालतं आहे ठीक आहे येतो लगेच येतो थांबा मग आता चालतं आहे ठेवू काय मग